तो जो नागपूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले जे स्थानिक उद्योग आहेत किंवा व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत जसे रेस्टाॅरंट झाले होटेल झाले गाड्यांचे शोरूम्स झाले सायकलींचे शोरूम झाले असे तर कसे याच्यामध्ये जे गाड्यांचे शोरूम आहेत ते यांसाठी क सध्या खूप जास्त असे गरजेचं आहे आणि विकसित होत आहेत आणि त्यांच्यासमोर जे आव्हाने आहेत ते म्हणजे की सर्व त्यांची आता कशी इलेक्ट्रिक गाड्या जास्त आल्या आहेत तर त्यांच्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या कमी विकतात तर हे आपले पेट्रोलवाले गाड्याला एक तर इलेक्ट्रिक कन्व्हर्ट कसे करायचे नाही तर हे पेट्रोलचे गाड्या विकायचे कसे हा त्यांच्यासाठी एक आव्हान आहे पण इलेक्ट्रिक वे गाड्यामध्ये हे अपग्रेड करणे हे त्यांच्यासाठी एक कसं विकास करायची एक संधी आहे असं मला वाटते तसेच जे रेस्टाॅरेंट आणि होटेल्स वगैरे आहेत त्यांनी आपलं जे स्वरूप आहे त्यांचं रेस्टारेंटचं आणि हॉटेलचं जे समोरून जे स्वरूप दिसतं ते जर चेंज केलं त्याला थोडं आणखी चांगलं अपग्रेड केलं आणि चांगली अशी फॅसिलिटी त्यांनी जर प्रोव्हाइड केली तर ते कसं त्यांचंही उद्योग वाढीस लागू शकते आणि त्यांचंही विकास होऊ शकते सध्या तर विकास होत आहे यासाठी की आता नागपूरमधे कसे सौंदर्यीकरण झालं नवीन हायवेज बनले आहे अशा काही नवीननवीन गोष्टी तयार झाल्या आहेत जे बाहेरचे जे टुरिस्ट येतात ते येऊन बघू शकतात तर त्याच्यानी यांचे जे व्यवसाय आहे ते कसे थोडे जास्त चालनावर लागले आहेत आता